आपली मराठी भाषेची असे काही शब्द आहेत ज्याचा उच्चार इंग्रजीमध्ये वेगळा होतो आणि मराठीमध्ये वेगळा होतो त्याचप्रकारे व्याकरण पण तसेच आहे की त्यांची वैशिष्ट्य ही आगळीवेगळी आहे